हां बोला कोण बोलतय हो मॅडम तु्म्ही श्टडून हो हो एक हो हो बी ए बी एड ए पुन्हा बी कॉम सगळे कोर्स आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं का हो का अन कशासाठी घेनार आहे तुम्ही हो का बरं बरं आहेत मॅडम सगळे चालू आणि ॲडमिशन पण चालु आहे तुम्ही येऊन करू शकता आणि चौकशी करायच्या तर आणि बघू पण शकता

हो हो छान आहे सगळ ओके ठीक